आमच्याकडे असे निमित्त होतं गजानन बाबाचं पारायण ठेवलं ते विजय ग्रंथांचं तर ते एकवीस अध्यायांचा आणि स खूप सारे एकवीस बायका मिळा जमल्या आणि ते पारायण झालं आणि तर स्वैंपाकाची तयारी खूप मोठा ग्रुप होता खूप बायका जमल्या आणि स्वैंपाक खूपजणांचा होता स्वैंपाक असा बनवला मी मिरची भाजी पोळी कांदा सगळं आणि मोतीचूर लाडू स्वैंपाक खूप छान झाला होता बायका परत परत म्हनच म्हणत होत्या की आपण हा कार्यक्रम परत ठेवायचा असं ते मला रिक्वेस् करत होत्या खूप चांगलं वाटलं म्हणे पारायण वगैरे झालं त्याच्यामुळं परत ठेवाय ठेवण्यात आला तो कार्यक्रम